तुम्ही जर एका गावावरून दुसऱ्या गावात शिफ्ट झालेले असाल तर स्थानिक शाळांमध्ये प्रवेश घेण्याच्या प्रक्रिया थोडी वेगळी असते प्रथमतः तुम्हाला त्यांचा तो फॉर्म विकत घ्यावा लागतो तर सगळी माहिती भरावी लागते आई वडिलांची आणि मागील शाळेचा दाखलासद्धा त्यासोबत लागतो आणि जर तुम्ही पहिल्यांदाच मुलाला पहिल्या वर्गात घालत असाल तर ही प्र प्रक्रिया सहज आणि सोपी आहे त्याच्यात कुठलीही अडचणी येत नाही